चढाईसाठी तर मी अजून कुठेही प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे पण मला एखादी पिकनिक वगैरे गेलो तिथे कोणता डोंगर वगैरे असला तर तिथे चढायची इच्छा होते आणि मी तसा प्रयत्न पण करते पण मी पहिले पाहून घेते की पर्वत किती उंच आहे तिथे हात पकडायला वगैरे काही आहे का किंवा आपण पडायची भीती आहे का या पर्वताहून तेव्हाच मी चढण्यासाठी प्रयत्न करते आणि लवचिक राहण्यासाठी व्यायाम करायचे म्हटलं तर मी सकाळी उठून धावायला जाते योगा करते आणि दुपारी जर मला थोडा वेळ मिळाला घरकामातून वगैरे तर मी छान मांडी घालून बसून अनुलोम विलोम वगैरे करत असते